हां मॅम मी तुमच्या हॉटेलचं नाव ऐकलं होतं आम्हाला तुमच्यासाठी तुमच्याकडे उद्या बड्डे पार्टीसाठी यायचं आहे तर आम्हाला सहा माणसांचा टेबल पाहिजे व्हेजमध्ये आम्हाला पनीर मसाला पनीर टिक्का शेवभाजी पाहिजे रोटी नान पापड पापड मसाला

हो ठीक आहे चालतं आहे मॅम आमच्याकडे काही नॉनव्हेज खाणारे पण माणसं आहेत त्या त्यासाठी टेबल भेटेल का दुसरा

नाही सेपरेट पाहिजे व्हेज व्हेजसाठी सेपरेट आणि नॉनव्हेजसाठी सेपरेट नॉनव्हेजमध्ये आम्हाला मटम पण पाहिजे आणि हे पण पाहिजे चिकम पण पाहिजे भेटेल हो हो चालेल मग आम्ही येऊ उद्या तुमच्याकडे अजून व्हेजमध्ये काय काय भेटू शकतं

हो हो आम्हाला पनीर भाजी शेवभाजी पनीर टिक्का पनीर मसाला

चालेल मग येऊन जाऊ उद्या आम्ही किती किती वाजेपर्यंत येऊ आम् हो आणि बड्डे सेलिब्रेशनसाठी तुमच्याकडे काही डेकोरेशन वगैरे भेटेल का

त्याचा चार्ज कसं असतो डेकोरेशनचं हो हो डेकोरेशन कसे भेटेल तुमच्याकडे हो हो हो ठीक आहे चालेल मी तुम्हाला काही फोटो टाकते फोटो टाकते त्याप्रमाणे आम्हाला डेकोरेशन करून द्या नाही दोन्ही पण सपरेट पाहिजे एका एका किचनमध्ये नको आहे हो हो चिकन टिक्का भेटेल का आपल्याकडे

फिश फिशमध्ये भेटेल का आपल्याकडे

ठीक आहे चालेल मग ते पण पाहिजे उद्या येऊन जाऊ आम्ही सातपर्यंत आणि आमच्यासाठी दोन टेबल बुक करून ठेवा

हो नाही सेपरेट हॉल पाहिजे

पण आम्हाला स्वच्छता पाहिजे तुमच्याकडे

लागत असेल तर आम्ही तुम्हाला परत कॉल करतो

हो ठीक आहे चालेल थँक्यू मॅम हो ठेवू मग